आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये किंवा संपूर्ण सिस्टीममध्ये विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना जी शिक्षण देण्याची ते त्यांची एक वेगळी गरज असते शिक्षणाची नेहमीच्या विद्यार्थ्यांना ज्या फळा आणि टीचर आणि क्लासरूम ठराविक साच्यातल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं तर त्या त्याच सिस्टीमद्वारे अशा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं शक्य नसतं किंवा त्यांची ती त्यांना शिक्षण देऊ शकत नाही अशा नेहमीच्या पद्धतीच्या सेटअपमदे तर त्यांच्या गरजानुसार ते सेटअप निर्माण झाले पाहिजे परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की शासनानी अशा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे शिक्षणाची सोय तालुका सोडा जिल्ह्या पातळीवर जेमतेम काही ठिकाणी केलेली असेल तर बाकी बऱ्याचशा स्वयंसवी संस्था किंवा सामाजिक संस्था त्याची ही गरज पूर्ण करण्याचे प्रयत्न करते परंतु शासनातर्फी मात्र या अशा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याविषयी काही प्रयत्न किंवा काही प्रणाली निर्माण केल्याचं आढळून येत नाही तर ते एक देखील समाजाचे घटक आहेत अंदा अंध विद्यार्थी मुके बहिरे विद्यार्थी किंवा शरीराने अपंग असलेली विद्यार्थी तर त्या लोकांच्या ज्या विशेषता अंध किंवा किंवा मुकबधीर विद्यार्थ्यांच्या गरजा फार निराळ्या आहेत जे शारीरिक अपंगत्व ज्यांना आहे हात पायानी वगैरे तर त्यांना जर ऐकू येत असेल बोलता येत असेल तर निदान मग ते जे उपलब्ध जे नि इतर नियमित मिलां मुलांकरता उपलब्ध शिक्षण पत प्रणाली आहे त्यामध्ये ते शिक्षण घेऊ शकतात मात्र हे जे आहेत अंध किंवा मुकबधीर विद्यार्थी आहेत तर त्यांना मात्र शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आता अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपी शिकवणारे ब्रेलमधून शिकवणाऱ्या प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे त्यांना तशी साधनं ब्रेलमधली पुस्तकं ब्रेल लिपीतली काही समजा वैज्ञानिक साधनांचं वैज्ञानिक व प्रयोगशाळा तर त्यांना अंधविद्यार्थी हाळ हातळू शकतील किंवा त्यांना कळू शकेल विज्ञान अशा प्रकारच्या प्रयोगशाळा तर हे निर्माण करणं किंवा हे ह्याची उपलब्धता निर्माण करणं ही शासनाची जवाबदारी आहे तसंच ह्याच्या मुकं आणि म म मुक आणि बधीर मुलांसाठी देखील हा काही गरजाय त्या त्यांना त्यांची ती लँग्वेज आहे हातानी आताच्या कोणांची मूक बधिरांसाठी तर ती ती शिकवणारे शिक्षकांची प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता निर्माण करणे तशा त्यांच्यासाठी पुरेश शाळा क्लास निर्माण करणे त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या प्रत्येक एरियामध्ये त्या लोकसंख्येच्या प्रमाणे त्या लोकसंख्येमध्ये ह्या प्र मुलांचं प्रमाण जसं आहे त्या प्रमाणात तरी शाळांनी एक तालुक्याच्या ठिकाणी निदान चार कमीतरी शाळा चार पाच शाळा असणं गरजेचं आहे तर ज्यावेळी शासन कमी पडतं अशा ठिकाणी तर मग सामाजिक संस्था पुढे येतात किंवा स्वयंसेवी सेवा संस्था येतात तर निदान त्यांना तरी शासनाने काही बाबतीत उदाहरणार्थ जागा उपलब्ध करून देणं किंवा काही त्यांना वार्षिक एक अनुदान देणं अशा पद्धतीची मदत देऊन समाजात आपल्या या अंध बधिर किंवा दिव्यांग मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण के करणे आवश्यक आहे